हो माझी लिहिण्याची इच्छा खूप असते पण मी दरवर्षी ठरवते एक जानेवारीला की मी माझी स्वतःची डायरी अशी करेन पण मला ती डायरी करायला वेळ नाही भेटत ॲक्चुली माझं शेड्यूल खूप बिझी असतं माझं वर्क असतं त्याच्यानंतर मला बाहेर जावं लागतं तर अशा खूप शंका आहेत की त्या धरून मी माझी डायरी कधीच कंप्लीट करू शकत नाही लिहिण्याची इच्छा खूप असते पण लिहिता येत नाही आणि वरच्या विषयीमध्ये लिहायचं तर एखाद्या जाती धर्मावरून लिह लिहिणं चुकीचं असतं आणि त्या जाती धर्माला वरून आपण जर चुकीचा शब्द लिहिला तर आपल्या पुढे फ्युचरमध्ये काही प्रॉब्लम येणार नाही याची भीती वाटते म्हणून मी ह्या गोष्टी टाळते की जाती धर्माविषयी आपल्या ला लिहिणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं